हॅलो हॉटेल रत्नागिरी हां तर मला तुम्हाला मला तुमचं सकाळी पॅम्प्लेट मिळालं महाराष्ट्र टाईम्समध्ये आणि समजलं की तुमच्याकडे ऑफर्स आहेत तर मला ॲक्च्युली सहा माणसांसाठी टेबल बुक करायचा होता हां तर ॲक्च्युली आमचं नॉन व्हेज ऑर्डर आहे आणि तुम्ही ऑर्डर आत्ताच घेता का ओके ओके मी तुम्हाला सांगते ऑर्डर तर दोन सुरमई थाळी दोन मांदेली थाळी एक चिकन बिर्यानी आणि एक चिकन लॉलीपॉप आणि हो ॲक्च्युली त्याच्यामध्ये एक एक मांदेली थाळी आणि एक सुरमई थाळी ह्याच्यात कमी तिखट आणि कमी तेल ठेवा कारण की ते वयस्कर माणसांसाठी आहे आणि एक चिकन लॉलीपॉप जे आहे ते पण कमी तिखटच ठेवा ते लहान मुलासाठी आहे ॲक्च्युली तुमच्याकडे ऑफर आहे तर मग काही कॉम्प्लिमेंटरी मिळेल का आम्हाला ओके हां तर आम्हाला स्वीट डिशेस आवडतील कॉम्प्लिमेंटरी म्हणून तर त्या पण सांगू का अच्छा ठीक आहे तर स्वीट डिशेस घ्या लिहून एक सो एक रसमलाई एक गुलाबजामून आणि आईस्क्रीममध्ये कोणते कोणते फ्लेवर आहेत ओके तर मला बदाम पिस्ता आणि चॉकलेट फ्लेवर चालेल ठीक आहे आणि तुम्ही बड्डे पार्टीचे वगैरे ऑर्डरस घेता का ओके ओके तसं काही असेल तर मी तुम्हाला याच नंबरवर कळवेल हां त्याच्यासाठी चार्जेस वगैरे तुम्ही तसं सांगा मला नंतर ठीक आहे संध्याकाळी नऊ वाजता टेबल हवा आहे एका तासासाठी ठीक आहे ठीक थँक यू